आपल्याला रोजच्या वापरण्यात हमखास लागणारी गोष्ट म्हणजे चप्पल किंवा शूज आपण चप्पल खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या दुकानात मोठी गर्दी असते त्यामुळे अनेक जणांच्या मनात हाच विचार त नक्कीच आला असेल की चप्पलाचं दुकान भरपूर कमाई असेल या दुकानासारखा आपला सुद्धा फुटवेअरचा व्यवसाय असावा आणि योग्य बिझनेस आयडिया नसते त्यामुळे कमीत कमी किती भांडवल लागेल किती नफा होईल असं अनेक क्वेश्चन पडलेले असतात त्यामुळे कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय कसा सुरू करायचा किती नफा आहे ह्याची माहिती चप्पल विक्रेत्यांकडून मिळते भारतात चप्पल मोठ्या प्रमाणात विकली जातील बहुतेक लोक घराच्या आत आणि बाहेर चप्पल वापरतात चप्पलाचे अनेक प्रकार आहेत काही अशा आहेत की त्या परिधान करून तुम्ही घराबाहेरही घालू शकता बाजारात अनेक प्रकारच्या लहान मोठ्या रंगीत चप्पल उपलब्ध आहेत या चप्पल विकून कंपन्या मोठ्या नफा कमावतात जर तुम्हाला ही चप्पल बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर याद्वारे तुम्ही एका महिन्यात भरपूर पैसे कमवू शकता आता प्रश्न असा पडतो की किती भांडवल लागेल जागा किती लागेल प्रति चप्पल किती असेल आणि माझ्याकडे काय ओळख चल तर मग आज हिंदीमध्ये स्पिलर मेकिंग बिझनेस प्लॅनबद्दल बोलूया चला प्रत्येक पैलू तपशील वार समजून घेऊया युगात भारतीय ग्राहक बाजारपेठेतील मागणी वाढली आहे आणि परिधान खाद्यपदार्थ पिशव्या लॅपटॉप फोन शूज इत्यादींची बाबतीत प्रभावी देशी जीवनशैलीच्या नमुन्यानुसार वाढत आहे परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कमी झालेली देशांतर्गत बाजारपेठेद्वारे ऑफर केलेली उत्पादने विशेष दर्जेव प्रत्येक विशिष्ट भारतीय लोकसंख्येच्या केज्यूअल पादत्राणांची गरजांची विचार केला जातो ते अजूनही कारिगिरीमध्ये आरामाच्या खुणा शोधून ते उपवाध्यात्मकपणे तेव्हा भारतातच आढळतात चीननंतर भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं पादत्राणे उत्पादक देश आहे वार्षिक उत्पादनांचा तेरा टक्के वाटा आहे माझ्या परिसरात नवीन व्यवसाय हमखास सुरू केला जाऊ शकतो आणि त्यात खूप नफा असतो कारण माझ्या परिसरात असे चांगले दुकाने किंवा व्यवसाय नाही त्यामुळे नवीन व्यवसायकडे खूप फायदेशीर ठरतात मला माझ्या स्वतःचा चप्पल विक्रेत्याचा व्यवसाय चालू करायचा आहे मला माझ्या परिसरात चप्पल विक्री खूप नफादायक वाटते कारण इथे कोणताही चप्पल विक्रेता नाही आणि जसं तुम्हाला माहितच आहे चप्पल विक्रेत्यांकडे अफाट गर्दी असते त्यामुळे त्यात नफा देखील जास्त असतो त्यामुळे मला तो व्यवसाय चालू करायचा आहे माझ्या परिसरात त्या व्यवसायाची गरज देखील खूप आहे आणि मी तो करण्याच्या मार्गावर आहे धन्यवाद